गनकुले ठिकाण हे तालुका प्लेस असल्यामुळे या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोकण बोर्ड रत्नागिरी सिंधुदुर्गचं जे कोकण बोर्ड आहे त्या बोर्डाचे हायस्कूल्स आहेत त्याच बरोबर मुंबई विद्यापीठाचे कॉलेज आहेत सिंधुदु जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये मुंबई विद्यापीठाचे मोठ्या प्रमाणात कॉलेज आहेत परिसरामध्ये अशा प्रकारचे विद्यापीठाचे कॉलेज असल्यामुळे संशोधनाचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी चालतात म्हणजे एम एसारखा अभ्यासक्रम असेल किंवा एम कॉमसारखा असेल एम्मे सीसारखा अभ्यासक्रम असेल यासाठी संशोधनाच्या अभ्यासक्रम सुद्धा त्या ठिकाणी चालतात तांत्रिक विद्यालये त्याचबरोबर टेक्निकल कॉलेज आय टी आय स्वत च्या परिसरामध्ये आहेत त्यामुळे या परिसरातील विविध संस्था आय टी आय असेल किंवा व्होकेशनल बोर्ड असेल व्यवसाय अभ्यासक्रम असतील हॉटेल मॅनेजमेंट असेल बी सी ए यम सी ए यासारख्या अभ्यासक्रमाच्या ठिकाणी प्रामुख्याने विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आज व्यवसाय शिक्षणाला विशेष महत्त्व आलेलं आहे कारण रेग्युलर शिक्षणापेक्षा कौशल्यपूर्ण शिक्षण जर आपण उत्तम प्रकारे शिकलो तरंच आपण आपल्याला काही नोकरी किंवा उद्योग त्या क्षेत्रामध्ये आपण पारंगत होऊ शकतो हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्या विद्यापीठांचा वेगळा अभ्यासक्रम हे पूर्ण करण्यासाठी मदत करत अतात बऱ्याचवेळी खाजगी ज्या संस्था आहेत त्यामुळे खाजगी संस्थेंची काय हायस्कूल्स आहेत ज्युनिअर कॉलेजेस आहेत सीनियर कॉलेजेस आहेत पण ती वेगळ्या विद्यापीठांना जोडलेली आहेत उदाहरणार्थ मुंबई युनिवर्सिटीची इथली कॉलेज आहेत शिक्षण संस्था जरी स्थानिक असल्या तरी विद्यापीठाचा अभ्यासक्रम राबवला जातो तसंच हायस्कूल जे आहे दहावीपर्यंत बारावीपर्यंत ज्युनिअर कॉलेज असतील ती कोकण बोर्डाशी संबंधित किंवा कोकण बोर्डाला जोडलेले असल्यामुळे कोकणन बोर्डाच्या संबंधितचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी चालतो त्याचबरोबर आय टी आय ही जी गोरमेंटचीच संस्था आहे व्होकेशनल बॉडी गोरमेंटची संस्था आहे या गवरमेंटच्या संस्थेच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो